बाईकिंगचा लोकांच्या जीवनावर आणि समाजावर खरं तर सकारात्मक परिणाम होत नाही म्हणजे तसा जो लोक विचारच करत नाही की आपण या गोष्टीचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होईल किंवा काही याचा विचार तर लोकं करत नाही कारण आपण आ समाजात बघतो की समजा एखादा बायकर असेल किंवा रायडर असेल तो त्याच्याकडे बघण्याचे लोकांच्या दृष्टीच वेगळी म्हणजे खरं तर त्याच्या क कोणी चांगलं असं बोलतच नाही एक प्रकारे समजा एखादा रायडर असेल किंवा एखादा बायकर असेल तर तो असं रस्त्यावरून गेला तो भन्नाट असं छपरीटाईप लोकं त्याला बोलतात असं हे असंही निदर्शनास माझ्या आलं आहे तसंच पण जर समजा रायडिंगचा किंवा बायकिंगचा जर समजा चांगल्या गोष्टीसाठी जर परिणाम करून घेतला तर खरं तर ही खूप चांगली गोष्टसुद्धा होऊ शकते उदाहरणार्थ आताच्या घडिलाच ही ज जर विचार केला तर आपल्याला सर्वांकडे मोबाईल आहे सोशल मीडिया आहे सोशल मीडियाचा वापर करून आपण ह्याच्यातून एक चांगली चांगली गोष्ट घडवू शकतो चांगला कंटेंट घडवू शकतो की आणि त्या कंटेंटवर रोजगाराची संधीसुद्धा आपल्याला मिळू शकते आणि त्याच आणि तसंच की समजा म्हणजे कसं करायचं की जे नवीन नवीन स्पॉट असतील एखादा रायडर असेल तो आपल्या गाडीचे किंवा त्या स्पाॅटसचे व्हिडिओज काढून सोशल मीडियावर अपलोड करून करून करू शकतो मग त्यांनी होईल काय की त्याला त्याला प्रसिद्धीही भेटेल त्याचा रायटिंगचा शौकही पूर्ण होईल आणि जो समजा कंटेंट बघणारा जो व्यक्ती असेल सोशल मीडियावर ती गोष्ट बघणारा जो व्यक्ती असतील त्याला एक नवीन माहितीसुद्धा याच्यातून मिळू शकते म्हणजेच कशी की भारताची विविध संस्कृतीची किंवा भार मंदिरं असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील उदाहरणार्थ गड असतील किल्ले असतील यांच्याबद्दल त्यांना नवीन नवीन माहिती भेटेल आणि जो रायडर असेल त्यांना फिरायला भेटेल प्लस त्यांना सोशल मीडियावर एक चांगला कंटेंटसुद्धा ह्यातून मिळू शकतो